आपल्या अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवन आहे त्यात नवीन नवीन प्रकारचे कार्यक्रम होत राहतात अन् नवीन नवीन प्रकारचे कार्यक्रम बरोबर नोकरींविषयी माहिती मिळते आपण त्या नोकऱ्या कुठे आहे काय आहे त्याच्याविषयी ते माहिती सांगतात एज्युकेटेड झालेल्या मुलांना तिथे बोलावून त्यांचे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याच्यात त्यांच्या नोकरीविषयी त्यांना पूर्णपणे माहिती देतात आणि ती मुलं तिथं जाऊन शांततेने ऐकतात तेच कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडतात ते विदेशातीत लोक येतात ते पण छान प्रकारे सांगतात तसेच आपल्या भारतात प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यात कशाप्रकारे काय करते पण तसेच सुकन्या योजना पण सुद्धा आहे सुकन्या योजनेमध्ये लहान मुलींना लाभ कसा मिळतो त्यांना पुढे चालून कसा फायदा होतो ते पण सांगितले आहे सुकन्या योजनेमध्ये फार काही आपले म्हणजे समजण्यासारखे आहे लहान मुलींचा त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि तो आपण घेतला पाहिजे तसेच सेमिनारसुद्धा होतो सांस्कृतिक भवनामध्ये सेमिनारसुद्धा होतो आणि ती सेमिनार सर्वांनी सर्वे केल्या तसेच तेथे सांस्कृत भवनाने सेमिनार तेथे सर्वेपण केला जातो त्या सर्वेमध्ये नोकऱ्या कशा असतात काय ते प्रकारे माहिती देतात